ब्रहम्मांडाबद्दल सर्वात आकर्षक बाब म्हणजे त्याचे विशाल रूप जे मानवाच्या कल्पने पलीकडे पृथ्वीपासून जवळच्या ताऱ्यांपर्चं अंतरच फार प्रचंड ब्रह्मांडाच्या उत्पत्तीपासून ते आत्तापर्यंत काळ आणि प्रकाश वर्षांच्या संकल्पने मोदले जाणारे अंतर अतिशय असंहर्षक आहे प्रत्येक ताऱ्याची ग्रहाची आणि आकाशंगेची स्वतःची वैशिष्ट्य आहेत त्यातील विविध रंग आकार आणि त्यांची रचना फार अद्भूत आहे प्रकाशाच्या वेगाशी निगडीत काळाचा अनुभव बदलनं हे विलक्षण आहे यामुळे भविष्यकाळात वेळ प्रवास शक्य होऊ शकतो काळे विवर जे ब्लॅक होल म्हणून ओळखले जाते गडद पदार्त जे डार्क मॅटर म्हणजेच डार्क मॅटर आणि गडदुर्जा म्हणजे डार्क एनर्जी यांसारख्या गुड गोष्टी अजूनही शास्त्रज्ञांना पूर्णपणे समजल्या नाही आणि या गुड गोष्टींना उलघडन्याचा प प्रयत्न सुरू आहे ब्रहम्मांडात पृथ्वी व्यतिरिक्त जीवन आहे का याचा शोध हा एक आकर्षक विषय आहे आणि त्याचा शोध सुरू आहे बाकी रोजच्या जीवनात आपण ब्रहम्मांडाच्या अनेक गोष्टी अनुभवतो जसं की चंद्राच्या वेगळ्यावेगळ्या कला ज्या आपल्याला पौर्णिमेपासून ते आमावसेपर्यंत दिसतात अजून सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण बऱ्याचदा आपल्याला अनुभवता येते वेगळे ग्रहदेखील पृथ्वीवरून पाहता येतात सोबतच ब्रहम्मांडात अनेक नक्षत्र देखील आहेत जे आपल्या पारंपारिक खगोलशास्त्रात आणि संस्कृतीत महत्त्वाचे मानले जातात चंद्राच्या मार्गावर असलेल्या तारकासमूहांना नक्षत्र म्हणतात आणि त्यांची सक्या संख्या सत्तावीस आहे मला हे सत्तावीस नक्षत्र फार आकर्षक वाटतात आनि भविष्यात नक्कीच मी त्यांचा अभ्यास करीन